मुख्यतः वाचन ही माझी माझा छंद आहे त्याच्यामुळे मी बरेचशी पुस्तके खरेदी करते माझ्या जवळपासही दुकानं आहेत सेकंडहँड घेण्याचं प्रश्न नाही मी तसे नवीनच पुस्तके खरेदी करते बुलढाण्यामध्ये टिकार बूक डेपो आहे जिथे जे बूक हवं आहे किंवा जे पुस्तक हवं आहे ते एवेलेबल असतं बरीचशी पुस्तके मी ऑनलाइनही मागवलेली आहेत जर मी कुठल्या गावाला गेले किंवा नातेवाईकांच्या घरी गेले आणि मला काही पुस्तके आवडली तर मी तिथूनही खरेदी करते किंवा मग कोणाचे पुस्तकही वाचायला आणून मी परत करते